हां हा प्रतीक बोल ना हो बोलतो आहे तर काय नाही घरी आहेत आत्ता म्युजियम काही नाही तेच ऑफिस काम वगैरे हां हां बोल ना कुठं आहे ते हॉटेल हो हो आणि तिथं रेट वगैरे कसे आहे त्या हॉटेलमध्ये हो बघूया रात्री जरा ऑफिसचं संध्याकाळी ऑफिसचं काम होतं थोडं संध्याकाळी हां तरी पण माझं एक्स्ट्रा वर्क राहिलेलं आहे माझं मी सुट्टी मारली होती ऑफिसला ना त्याच्यामुळे माझं ते वर्क राहिलेलं आहे ते वर्क करायचं आहे मला आपण उद्या करूया का प्लॅन उद्या किंवा परवा दिवशी केला तर जमेल दुपारी जायचं आहे का संध्याकाळी जायचं डी डिनरसाठी म्हणून संध्याकाळी जाऊ आपण संध्याकाळी सात किंवा आठ वाजता गेलं तर जमेल हां हां मग काय सांग मग आपण हां हां घरच्यांना वगैरे घेताय ह फॅमिली जाऊ फॅमिलीला काय प्रॉब्लेम आहे बा द पाजे येऊ शकतात ना हो आल्यानंतर मग पुन्हा वेळ आपलं पुढं जाईल आपलं प्लॅन हा तुमचा मुलगा कधी फ्री असेल बरं चालेल शनिवारी पण जाऊ शकतो काय नाही

नाही हॉटेलचे त्या कल्पना नाही मी पण फार अ वर का नाही त्याच्यामुळं जास्त इथलं बाहेर लक्ष देत नाही हो बरं जाऊ आपण शनिवारी जाऊ संध्याकाळी सात साडेसातला

हो हो जाऊया की आपण चालेल फेवरेट फेवरेट डिश आपली नॉनव्जेजमध्येच बघावं लागेल तुला नॉनव्हेजच जास्त खातो आम्ही होटल वेज आहे मग ते ते काय महाराष्ट्रीयन वगैरे बघू हो चालेल फॅमिलाला घेऊन येऊ आपण होय हा फॅमिलीला घेऊन येऊ हा चालेल पन शनिवारी संध्याकाळी जाऊ की आठ वाजता आठनंतर पुन्हा घरी यायला पण उशीर होतो ना असं बरं ठीक आहे चालेल